ट्रेससोबत वैयक्तिक जीवन आणि वैयक्तिक व्यावसायिक जीवन हे जे सांभाळताना खूप कसरत करावी लागते आणि बरेच जे मित्र आहेत म्हणजे दहापैकी दोघंजणं यांच्याकडूनच पाठिंबा मिळतो बाकीचे फक्त स्वार्थी आहेत स्वार्थी असत्याच्यानं ते फक्त पायओढीचा पायओढी म्हणजे त्याला काय म्हणतात बा याचं नुकसान कसं होईल याच्याकडेच लक्ष देतात पण त्यापैकी दोघं असे मिळतात की मला त्यातून नाही आर्थिक मदत तरी मानसिक मदत ही केली जाते आणि त्याच्यामुळे जो काही होणारा परिणाम आहे कोणावर होणारा जो वाईट परिणाम आहे तो होत नाही आणि त्यांच्याकडून मला मदत मिळाल्यामुळे मी थोडासा विचार कर करतो आणि माझ्या जीवनात जे काही वैयक्तिक येणारवाले जे टॅक्स असतात किंवा काही वेगळं असते त्याच्यात मी सहजपणे निघून जातो आणि जो काही दहापैकी फक्त दोघंजणंच आम्हाला मित्रांकडून पाठिंबा या गोष्टीला मिळत असतो